शिक्षकांनी विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाबरोबरच आपण समाजात कसं वागलं पाहिजे ते शिकवणं खूप महत्वाचं आहे कारण फ्यूचरमध्ये मा एखादा व्यक्ती जर चौथीत असेल तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये असं तर दिलेलं नसेल ना की ठीक आहे थोडं दिलेलं असेल मग शिक्षकांनी त्याच्या अनुभवावरून विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे की तुम्ही असं वागलं पाहिजे फ्यूचरमध्ये त्यामुळे पिढी अशी घडेल हे शिक्षकांनी मुलांना म्हणजे मुलांमध्ये हे रुजवलं पाहिजे